मला इंडियामध्ये जायला आवडेल कारण तिथे झाडं वगैरे मस्त नदी नाले वगैरे आहे इंडियामध्ये इंडिया इंडिया गेट मुंबईमध्ये पण खूप छानछान आहे आणि